अच्छा आमच्याकडे खूप प्रकारचे फुलं आहेत जसं मॅरीगोल्ड रोज झेंडू पॅ झेंडू सनफ्लॉवर वगैरे खूप प्रकारचे फुलं आहेत तुम्हाला कोणते हवे होते अच्छा आमच्या

अच्छा आमच्याकडे जे असं फेस्टिवल असतं तर आमच्याकडे चांगलं डेकोरेशन करतात त्याच्यात मोगऱ्याचे किंवा झेंडूचे फुलं लावतात तुम्हाला चालेल का आम्ही एका दिवसाच्या किराया ना हजार घेतो

अच्छा कमी ना आठ हजार आठशे हो राहतात ना आमच्याकडे अच्छा आणि जे पूजे पूजेसाठी फुलं पाहिजे ते कोणते फुलं पाहिजे तुम्हाला

हां ते

अच्छा ते किती किलो पाहिजे रोजचे अच्छा तुमचा ॲड्रेस सांगून द्या अजून

अच्छा तुम्ही घ्यायला याल की आम्ही तुमच्याकडे फुलं पाठवून देऊ अच्छा हां ठीक आहे ना पाच सहा सहा वाजेपर्यंत आले तर चालेल ना हो ठीक आहे